पाच डिसेंबर दोन हजार अठरा मला नातू झाला होता एकोणीस आक्टोम्बर दोन हजार अकराला माझ्या मुलीचं लग्न झालं होतं तीस जानेवारी दोन हजार एकला माझ्या नवऱ्याला अटॅक आला होता चार जून दोन हजार चारला आम्ही शिर्डीला सर्व परिवार फिरायला गेलो होतो दहा सप्टेंबर दोन हजार नऊला खूप मोठा भूकंप झाला होता